भारतात असलेल्या सगळ्यात जुन्या भाषेत मराठीचा समावेश होतो मराठी भाषेचा उदय साधारण पंधराशे वर्षापूर्वी झाला असे मानण्यात येते पण काही संशोधकाच्या मते तिचा जल्म हा अडीच हजार वर्षापूर्वीचा आहे असे मानले जाते मराठीमधे मोठे मोठे संत लेखक लेखिका कवि कवयित्री यानी आपल्या प्रतिभेने मोलाची भर घातली आहे म्हणूनच मराठी साहित्य मराठी भाषा ही सदा भारतामध्ये अग्रस्थानी आणि सन्माननीय राहिली आहे मराठी भाषेत बऱ्याच उपभाषा पण आहेत प्रांत भाग विभाग ह्यानुसार कोकणी वऱ्हाडी मालवणी ऐरणी अशा वेगवेगळ्या भा भाषा उपभाषा या मराठीमधे बोलल्या जातात अशा भाषामुळेच मराठी भाषेतील सौंदर्य विविधता ही ठळकपणे अधोरेखित होते सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून प्रसिद्ध आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि वा शिरवाडकर यांच्या जल्मदिनी हा मराठी भाषादिन साजरा केला जातो फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही कैक देशामध्य मराठी भाषा बोलली जाते त्याचप्रमाणे मराठी भाषा दिवस हा भारताव्यतिरिक्त इतरही देशामध्ये साजरा केला जातो उदाहरणार्थ इंग्लंड अमेरिका ऑश्ट्रेलिया फ्रान्स ह्या ठिकाणीही मराठी भाषिक खूप आहेत आणि ते आपल्या या मराठी भाषिक दिनाचं औचित्य साधून त्याबद्दल वेगवेगळे स कार्यक्रम आयोजित करत असतात अशा प्रकारे जर विचार केला तर मराठी भाषा इतर बोलीभाषांपेक्षा निश्चितच मला वेगळी वाटते